हो राज्यात जसं आपल्या राज्यामध्ये आरोग्य सेवा यांचा लाभ तर मिळतोच आहे पण ना काही गोष्टी आहेत म्हणजे जसं जर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची आहे तर तुम्हाला खूप फिरवलं जातं तुम्ही हे डॉक्युमेंट आणा ते डॉक्युमेट आणा हे डॉक्युमेंट शिवाय काम होणार नाही त्या डॉक्युमेंट शिवाय काम होणार नाही या खूप साऱ्या गोष्टी आहेत की तुमच्याकडे हेच डॉक्युमेंट पाहिजे तुमच्याकडे तेच डॉक्युमेंट पाहिजे आणि त्यावेळेमध्ये बहुतेक ते जे रुग्ण असतो जो जो पेशंट असतो त्याला काही गोष्टी भेटत नाही आणि काही गोष्टींमुळे त्याचा जीवही जातो ते गवर्मेंट हॉस्पिटलमध्ये आहेत काही ठिकाणी मी जे बघितलं आहे तेवढं प्रत्येक नाही पण काही काही ठिकाणी आहेत की गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये हे नाही होत लवकर ट्रीटमेंट नाही दिली जात आणि खूप फिरवलं फिरव फिरव केली जाते की तुम्ही हे डॉक्युमेंट आणा आणि मग यानंतरच तुम्हाला तुमची हे चालू होईल सेवा चालू होईल असं होईल तसं होईल तरी मला वाटतं की ही गोष्ट बंद करायला हवी